हॅलो हां नमस्कार सर आमच्या रंजन शेतकऱ्यांची स्थितीबद्दल चर्चा करता प्रसारमाध्यम किती सत्यवादी आहे का हो तर आजकाल आपल्या शेतकऱ्यांच्या ज कर्जमाफी जी असतं ते खरं तर आपलं प्रसारमाध्यमातून पुढे आणलं जातं आणि त्याच्यातून आपल्याला शेतकऱ्यांनाही माफी दिली जाते त्यांची पीक कर्ज विमा माफ केला जातो हा तर खरं तर प्रसममाध्यमाचंच एक वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल कारण की प्रसारमाध्यमातून जेवढी लवकर बातमी पोहोचली जाते तितकी बात बातमी कुठेच आणि कधीच पोहोचली जात नाही त्यामुळं मी प्रसारमाध्यमेची अत्यंत ऋणबद्ध ऋणी आहे आणि ही सत्यतेवादी आहेच म्हणून हे सांगू इच्छिते